दहा ते एक लाखामधील नंबर पहिला पंचवीस हजार दुसरा पन्नास हजार तिसरा साठ हजार आणि चौथा नव्वद हजार आणि पाचवा एक लाख